जेव्हा माझी डिलिव्हरीची वेळ होती तर डॉक्टर माझी तब्येत थोडीशी माझा बी पी वाढत होता डॉक्टर लोक म्हणत होते की थोडीशी हिची कंडिशन क्रिटिकल आहे आम्ही अशी काही रिक्स घेऊ नाही शकत तिच्याबाबतीत तेव्हा माझ्या घरातले सगळे लोक जे आहेत ते घाबरले होते खूप पण डॉक्टरने डॉक्टरनं जेव्हा माझा थोडासा बी पी नॉर्मल झाला आणि माझा सिझेरिअन ऑपरेशन केलं आणि मला एक मुलगा झाला मला तर तेव्हा काही जास्त शुद्ध होती नाही पण जेव्हा मला अ माहीत पडलं की मला मुलगा झाला आहे तर ते अगदी माझ्यासाठी तो आनंदाचा आनी कधी न विसरणारा असा तो क्षण माझ्या जीवनासाठी लागला बनला आहे कारण जेव्हापासून माझी प्रेगनेन्सी होती तेव्हापासून मी माझे जे बाळ होते ते थोडेसे क्रिटिकल कंडीशनमध्येच होतं आणि त्याच्यासाठी माझ्या डॉक्टरकडून उपचार वगैरे चालू होता पण डॉक्टर लोकंबी तेव्हा त्यांनी असे रिक्स घ्यायला तयार होते नाही पण देवाच्या कृपेनं भगवंताच्या कृपेनं माझं सगळं चांगलं चांगलं झालं तर मी तो सु् क्षण माझ्या मनात अगदी कोरून ठेवला आहे की तो कधीही माझ्या मनातून मिटू शकणार नाही